हो हे कोशन खूप सुंदर आहे मला असं वाटतं की खरंच म्हणजे मुलांच्या विकासासाठी काय तरी केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्याशिवाय आपली मुलं पुढे जाणार नाही तर मला असं वाटतं की आपण म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये तर म्हणजे गरीब लोक जे गरीब लोकांची मुलं असतात त्यांच्यासाठी शिक्षण म मुफ्त केलं पाहिजे मोफत दिलं पाहिजे त्यांना शिक्षण म्हणजे त्यांचं जे पण प्रूफ असतील ते घेऊन असं कोणाला पण नाही द्यायचं आणि बाकी म्हणजे वेबसाईट वगैरे तर भरपूर आहेत म्हणजे ज्याच्यावरती मुलं नवीन नवीन शिकू शकतात आता फार्मसीमध्येच भरपूर वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये मुलं नवीन वेगवेगळे आर्टिकल्स आर्टिकल्स बघू शकतात आणि पुढे जाऊ शकतात वेगवेगळे रिसर्च त्यांना माहिती पडतात जगात काय चालले आहे नवीन काय येते जगामध्ये सगळं त्यांना कळतं आणि अजून बाकी स्कॉल वेगवेगळ्या स्कॉलरशिप असतात मुलांसाठी ज्या आपण देतो म्हणजे प्रत्येक कास्टनुसार वेगवेगळ्या स्कॉलरशिप असतात त्या मुलांना भेटलीच पाहिजे आणि ऑनलाईन आमचे काही ॲप्स पण आहे जे मुलांना हेल्प करतात अभ्यासामध्ये विकासासाठी